दुचाकीवरून आम्ही प्रवास केलेला सगळ्यात आव्हानात्मक वाट होती लेह लद्दाखची कारण की तिथे रस्ते खूप लहान आहेत डोंगरावरती आहेत कधीकधी मोठ्ठी चढण आहेत जे की चालवणे कधी खूप अवघड होते एका बाजूला छोटासा रस्ता असतो त्याच्याच बाजूने दरी असते आणि श श्वास रोखून त्या रस्त्यावरून चाल बाईक चालवणे चालवणे गरजेचं होतं थोडीशी चूकसुद्धा खूप महाग पडली असती जेणेकरून आमची बाईक दरीमध्ये कोसळण्याची कोसळली असती तर स सर्वात आव्हानात्मक वाट ही लेह लद्दाखमधली डोंगरातली होती